अरे अक्षय बघ बरं पाणी कसं संपलं आहे आपल्या पाणीच कमी यायला लागले नळाला पाणी संपले का बघ बरं मी इथं हात धुवत आहे पाणी एकदम कमी येतं आहे पाणी कसं काय कमी यायला लागले स काल तर टा पाणी सोडलं होतं ना पाणी कमी दाबाने आले का काय बघ बरं हा हा हा बघतो आहेस का बरं बरं बघ बरं हां पाणी कमीचे यायले म्हणतोस ना हा बरोबर आहे मग अरे काय करावं बघ बरं किती पाण्याचं पान्यामुळं किती सगळे कामं अडले आहेत आज तर मी किती सगळे कामं करायचे ठरवले होते एवढे मोठे सगळे बेडशीट्स वगैरे घाण झाले आहेत आता मला सगळी स्वच्छता करायची आपल्याकडं का कार्यक्रम आहे ना त्याच्यामुळं मला सगळी स्वच्छता करायची आहे आज मी किती ठरवलं होतं सगळी कामं करायची आता बापरे काय मला त्रास झाला रे बाबा काय करावं आता थांब मी महानगरपालिकेलाच फोन करते आणि विचारते हॅलो हॅलो महानगरपालिका का हा अहो बघा माझ्याकडं पाणी किती कमी दाबानं येत आहे माझ्याकडं कार्यक्रम आहे मला सगळी आज स्वच्छता करायची ठरवली होती किती त्रासचं काम आहे तुम्ही नीट पाणी दाबानं सोडत जा बरं हा हा सोडता का नाही नाही सोडता नाही मग ताबडतोब सोडा माझ्याकडं दोन तीन दिवसांनी कार्यक्रम आहे त्यामुळं मी काय करणार आज मला सगळी स्वच्छता करून घेणं आवश्यक आहे आणि तुम्ही असं नागरीकांना त्रासात घालत जाऊ नका